तर महाराष्ट्रामध्ये बरेचसे गाड्यांचे प्रकार आहेत मग त्याच्यामध्ये बा बस आहे गाडी आहे बैलगाड्यासुद्धा पूर्वीच्या काळी वापरल्या जायच्या घोडागाडीसुद्धा वापरल्या जायच्या पूर्वीच्या काळी आणि आता नवीन म्हणायला गेलं तर भरपूरसे म्हणजे साधी गाडी असेल मोठी गाडी असेल छोटी गाडी असेल किंवा दोनचाकी गाडी असेल तीनचाकी गाडी असेल चारचाकी गाडी असेल किंवा पाचचाकीसुद्धा गाडी आजकाल निघाली आणि एकचाकीसुद्धा गाडी निघालेली आहे आजकाल तर तशा गाड्यांचे प्रकार हे आजकाल आहेतच त्यामुळं भरपूरसे प्रकार हे बघायला मिळतात महाराष्ट्रात मुख्यत्वे तर ते तसं आहे